शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर सावित्रीबाई फुले लता मंगेशकर महात्मा गांधी तात्या टोपे अण्णा हजारे राजेंद्र प्रसाद रवींद्रनाथ टागोर